आम्ही गाण्याचा रियाज कसा करतो म्हणजे सकाळी लवकर उठून आधी एक ग्लास गरम पाणी त्याच्यामध्ये थोडासां मध टाकून ते गरम पाणी पि पिणार आणि मग रियाजाला ओम श्रेयानंद हरी नारायण असं म्हणून रियाजाला सुरवात आणि मग सगळ्यात आधी सा ते खालचा ग वगैरेपर्यंत आवाज लावण्याचा प्रयत्न करायचा सा पंधरा मिनटं त्याच्यानंतर त्याच्या खालचे नी नी पंधरा मिनटं ध पंधरा मिनटं असं करत करत खालचा जो सगळ्यात खालचा स्वर लागतो त्याच्यापर्यंत यायचं आणि सगळ्यात शेवटच्या स्वराचा जास्तीत जास्त वेळ रियाज केल्याने तुमचा आवाज जास्तीत जास्त खाली जातो आणि जेवढा आवाज खाली जाईल तेवढाच वर जातो जर तुमचा आवाज खर्चामधे खाली गेला तर तेवढाच तुमची स्केल रेंज वाढत राहते त्याच्यामुळे रोज सकाळी खर्चाचा रियाज करणं खूपच गरजेचं आहे आणि त्यातल्यात्यात भैरव हा राग सकाळी रियाज करण्याचा राग असतो त्याच्यामुळे सगळा सकाळी भैरव रागाचादेखील रियाज केला जातो आणि ही अवघड गोष्टी म्हणजे पलटे असतात काही काही जे खूप अवघड जातात सुरवातीला खूप खूप वेळा पेटीचा पण आधार घ्यावा लागतो खरं तर तानपुऱ्यावर रियाज केला पाहिजे कारण तुमची तुम्ही आता जर स्व हां हार्मोनियम म्हणजे तुमच्या कुबडया असं मानल्या जातात गायकाच्या कुबडया असतात हार्मोनियम म्हणजे म्हणून शक्यतो हार्मोनियमवर रियाज करणं टाळावं कारण तुम्ही जर कुबड्या वापरूनच चालत राहिला तर मग काय उपयोग म्हणून तानपुऱ्यावरच रियाज केला गेला तर तुमचं स्वर अजून पक्के होतात कॉन्फिडन्स वाढतो कुठेही गाणं गायचा त्यामुळं खरंतर तानपुऱ्यावर फक्त मोठे मोठे पलटे किंवा हरकती गाणं अवघड आहे पण प्रयत्न आपला असा हवा की आपण तानपुऱ्याच्याच मदतीने रियाज केला पाहिजे मग त्या हरकती ता ताना आलाप आणि ताना असतात आलाप गाणं पण बऱ्यापैकी अवघड असतं पण ताना गाणं गळ्यातून काढणं आकारातून ताना काढणं गळातून हे अवघड गोष्ट वाटते मला